वजन वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त केळी खावी किंवा त्याहीपेक्षा जास्त गोड पदार्थ खवेत गोड पदार्थांमुळे शरीर सुस्त होतं आणि वजन वाढतं आमच्याकडचा तर सगळ्यात मोठा फॉर्मुला हा आहे की उन्हाळ्यांमध्ये लग्न आणि आंब्याचा रस हे जे कॉम्बिनेशन आहे हे खाल्ल्यानंतर हमखाास घरातल्या प्रत्येकाचं वजन हे वाढतंच आणि उन्हाळा हा तर वजन वाढीसाठी इतका उत्तम ऋतू आहे कारण उन्हाळ्यात घरोघरी आंब्याचे रस असतात आणि त्यानंतर दुसरी मेजवानी म्हणजे लग्नाची असते की लग्नात जास्तीत जास्त गोड पदार्थ असतात आणि हे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पर्यायाने आपोआपच वजन वाढतं